ओ मला थोडं कोविडबद्दल माहिती पाहिजे होती तर कोविडमध्ये त्याच्यामध्ये मी नियम वगैरे काय आहे कसं आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा थोडी अजून कमी हां आणि खाण्यामध्ये काय खायचं आहे जास्त गरम पदार्थ खायचं बरं बाहेर वगैरे उन्हात वगैरे निघाल्यामुळे काही त्रास वगैरे होईल का

हो का मी यवतमाळ वरून बोलत आहे मला ट्रीटमेंट वगैरे घ्यायची घ्यायची होती थोडी तर कोणत्या दवाखान्यात मध्ये जाऊन घेऊ कोणता दवाखाना

तर ते कोणत्या एरियामध्ये मला त्याची माहिती द्याल थोडीशी मला माहिती नाही बरोबर ठीक आहे ओके